बोला ताई काय म्हणत होत्या बरं बरं बचत गटातच ना तर तुमच्या गावाजवळ कुठली बँक आहे तुम्हाला दत्तक दिलेली माहिती आहे का हां तर महाराष्ट्र बँक नाही आहे विदर्भ ग्रामीण कोकण बँक आहे तर ते आपलं तुमच्या गावापासून नऊ किलोमीटर अंतर असल्यावर त्याच बँकेमध्ये तुम्हाला खातं ओपन करावं लागेल कारण त्याच बँकेतून तुम्हाला लोन मिळेल ते पण दोन टक्के व्याज दरानं तर सगळ्या त्याच्यामध्ये प्रत्येकीचं आधार आणि तुमच्या दाही बाल्यांचा फोटो एक गटाचा शिक्का त्याच्यानंतर दाही बायांच्या सह्या आणि एक बच बचत गट ओपनिंगचा ठराव लागतो ह्या सगळ्या सगळ्या प्रोसेस कंप्लीट झाल्यावर तुमचं मग बँकेमध्ये जाऊन तुम्ही खातं ओपन करू शकता नाही जर जर तुम्ही दुसरी जर बँक बघितलंत ती पण पण सांगत्यात तुम्हाला लोन मिळायसाठी तुम्हाला थोडा वेळ लागेल आणि म्हणजे ते लोन प्रोवाइड करत नाही ते या बँकेमध्ये आपल्याला आपलं गाव जिथे दत्तक दिलेलं आहे ते ती बँक आपल्याला लगेच लोन देते सहा महिन्यानंतर बाकीच्या बँकेमध्ये मग कसं आहे की वेळ लागतो आणि शक्यतो ते आपल्या जवळचं जे एरिय एरियावाइज असतात ना ते एरियावाइज त्यांना लोन देतात आणि आपली बँक तिथं दत्तक नसल्यामुळे आपल्याला वेळ लागू शकतो म्हणून मग मी तरी माझं सजेशन आहे की तुम्ही विदर्भ ग्रामीण कोकण बँकमध्येच आपलं खातं ओपन करून म्हणजे बचत गट सक्षम करू शकता बा ठीक आहे तर धन्यवाद